हॅलो मी तुम्हाला कॉल केला होता प्लम्पिंगसाठी माझ्या इथं ना बाथरूमला शॉवर बसवायचा आहे पुन्हा हिटर पण लावायचा आहे आणि आणि म्हणजे नळ नळ बाथरूमचा नळ आणि बाहेर बाहेर बाहेर गॅलरीत पण नळ बसवायचा होता आणि किचन पण खाऱ्याच पाण्याचा बोर आहे माझ्याकडं त्यालाच अटॅच म्हणजे प्लंबिंग करायची होती पुन्हा संडासचा पाईप पण बसवायचा होता तुम्ही काय रेट काय चार्जेस घेता अच्छा ते पाईप वगैरे सगळंच आणाय पाईप वगैरे सगळंच आणायचं होतं तर कधी येऊ शकता मग तुम्ही अच्छा अच्छा हो ठिक आहे ना चालेल मग तुम्ही तुम्ही म्हणजे सिंगलमधे करता की आणखी तुमच्यासोबत वर्कर वगैरे असता

हा हा नाही मग मला ना तुम्ही म्हणजे मला करायचं तर आहे पण तुम्ही मला एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे सांगा कधी येता काय येता तर ठिक आहे आल्यावर तुम्ही या नंबरवर कॉल करा ॲड्रेस ॲड्रेस माहीतच आहे ना तुम्हाला सांगितला आहे ना

हा ते कसं मग मला नेहमी नेहमी करायचं काम नाही पडलं पाहिजे आणि बाजूनच म्हणजे आमच्या मागच सर्विस घडलीये तसंही म्हणजे आम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे इतर लोकांना अशा स्वरूपात तुम्हाला करावं लागन बरं बरं बरं ठिक आहे मग येऊन जाल मग आज संध्याकाळी ओके हा हो ठिक आहे मग